पालघर जत्रा म्हणून एक उपक्रम घेतला जातो आणि त्यामध्ये डोंगरपट्टीत राहणाऱ्या आदिवासी लोकांचा खूप मेळावा भरतो आणि त्यामध्ये आदिवासी लोक त्यांची वारली आर्ट काही टोपल्या बनवून आणतात काही तारपा बनवून आणतात काही इतर आणखीन खूप खूप बांबूच्या वस्तू वगैरे आकाश कंदील भरपूर काय काय वस्तू आणतात आणि त्या तिकडे अगदी अफोर्डेबल म्हणजे लोकांना परवडतील अशा किंमतीमध्ये ते इकडे येऊन विकतात आणि तारपा नृत्य करून काही व्य म्हणजे लोकांना त्यांच्या संस्कृतीची जाणीव पण करून देतात आणि जेवणाचे काही पदार्थही बनवतात ते लोक त्यांच्या पद्धतीच्या रानभाज्या वगैरे शिजवून लोकांना ते विकत देतात आणि अल्पमोली अगदी फार कमी किमतीमध्ये देतात त्यांचे डोंगरपट्टीत वाढवलेले धान्य वगैरे पण ते विक्रीस आणतात काही धान म्हणजे जेवणाची व्यवस्था वगैरे ती लोक पण शिजवून देतात काही भाकऱ्या आणि भाज्या वगैरे बनवून छोटे छोटे स्टॉल लावून लोकांना त्याबद्दल माहिती देतात की कोणतं भाजीमध्ये कोणता प्रकारचा मसाला वापरला आहे कुठला हे आणि डोंगरपट्टीत काय उगवतो आणि कोणत्या भाज्या आणि कोणत्या मोसमात कोणत्या भाज्या येतात याबद्दल सगळी माहिती मिळते यामुळे सगळा समाज एकत्र होतो आणि आनंदित असतो समाज